पेंटिंग ही अशी कला आहे की ज्यावेळेस बाळ हे जल्माला येते आणि तीन वर्षाच्या समोर जाते तेव्हाही त्याला घरातले आपल्या कलर पेन केचपेन खडू याच्यापासून त्याची सुरुवात होत असते जेव्हा तो त्याच्या हस्तकलेने त्या पेंटिंग करणं सुरू होते बाळांना वगैरे त्यांनाही या गोष्टीमध्ये आवड असते आणि ते तिथूनच सुरुवात करतात त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये त्यांना ती पेन्सिल वगैरे पकडण्याची आदत लागते आणि त्यापासून त्यांना ड्रॉइंग वगैरे बनवणं अभ्यासापेक्षा आवडतं आणि तिथून बाळाची कला चालू होते आता त्या कलेला वाव देणं हे आपलं कर्तव्य असतं त्यामध्ये काही काही मुलं ही क् पेंटिंगमध्ये करियर बनवतात कारण की त्यांना खूपच प्रका प्रमाणात त्याची आवड असते आणि आपण ही त्यांना सहकार्य करतो की माझ्या बाळाला अ पेंटिंगची आवश आवड आहे त्यांना आपण क्लासेस लावतो त्यांना सगळ्या कलरच्या वगैरे सुविधा उपलब्ध करून देतो तर त्यामध्ये ही त्यांना कलर लहानपणापासून येची पेंटिंगची आवड असते तशी मलाही होती आणि मलाही क् पेंटिंग वगैरे करायला आवडतं